कबड्डी हा माझा लहानपणापासून आवडतीचा खेळ आहे शाळांमध्ये जेव्हा स्पर्धा वगैरे असायच्या तर मला कबड्डी ह्या खेळामध्ये भाग घ्यायला खूप नेहमीपासून आधीपासूनच खूप आवड होती आणि आताही माझा मला जर कोणी विचारलं की तुझा आवडता खेळ कोणता आहे किंवा कोणी खेळत असला तो कबड्डी हा खेळ तर मला खूप इंटरेस्ट होतो की चला बाबा मला पण खेळायचं आहे मला खूप आतून उत्सुकता होते की खेळ खेळण्यासाठी माझा आधीपासूनचा लहानपणापासूनचा तोच एक खेळ आहे जो मला आधीपासून खूप आवडतो लहान असताना शाळेमध्ये भरपूर ठिकाणी काही स्पर्धा वगैरे असायच्या ते काही बाहेर थोडा दुसऱ्या शाळेकडून आणि आमच्या शाळेमध्ये व्हायच्या स्पर्धा वगैरे तर आमचे सरही मला बोलायचे की तू भाग घे त्यात मी पक्की होती त्या खेळामध्ये आणि थोडं तब्बेत व हाईट असल्यामुळे जरा कबड्डी खेळायला मजाही यायची जरा पक्का प्लेयर असल्यामुळे बरंही वाटायचं कबड्डी खेळायला सगळे कौतुक करायचे छान झाला तर असं वाटायचं की नाही मी कबड्डीसाठीच बनली आहे अशा प्रकारे कबड्डी हा माझा आधीपासूनच आवडता खेळ होता आणि आताही तोच आवडता खेळ